रायगड जिल्हा हां कोकण विभागामध्ये येतो कोकण म्हणजे परशुरामाची भूमी म्हणजे अशी आख्यायिका आहे की परशुरामाला जेव्हा स्वत ची अशी भूमी निर्माण करायची होती तेव्हा त्याने एक बाण मारला होता आणि त्या जेवढं समुद्र मागे हटला त्यामध्ये ते कोकण विभाग हा तयार झाला आणि ती जी जमीन वरती आली त्याला ते कोकण असं म्हणतात आणि त्यामुळे त्या कोकणामध्ये रायगड जिल्हा आहे मग ते ज त्या रायगड जिल्ह्यामधील अलिबाग तालुक्यामध्ये कणकीश्वर आहे की तिथं तो म्हणतात की बाण आहे तो पर्यं तिथपर्यंत समुद्र मागे हटला असं बोलतात आणि त्याचप्रमाणे रायगड व ह्याला शिवकालीन पण इतिहास आहे म्हणजे जो आपण शिवाजी महाराजांचा स्वराज्याचा राजधानी आहे रायगड ही ह्या रायगड जिल्ह्यामध्ये आहे त्याच नावावरून त्या किल्ल्याच्याच नावावरून ह्या जिल्ह्याला रायगड जिल्हा असं नाव पडलं त्यानंतर त्याच जोडीला अरमार जे आहे भारताचं पहिलं अरमार हे शिवाजी महाराजांनी केलेलं आहे फादर ऑफ नेव्ही असं हे शिवाजी महाराजांना म्हणतात मग तो किल्ला पण हां रायगड जिल्ह्यामध्ये आहे तो कुलाबा किल्ला जो अलिबाग क तं त्या बीचच्या बा बाजूला शेजारी जो किल्ला आहे तो कुलाबा किल्ला आहे त्यामध्ये नंतर अंगरेनी एक लक्ष ठेवलं आणि इंग्रजानं आणि पोर्तुगिजांवर ते वचक ठेवून होते त्यानंतर पुढे जर आपण जर गेलो तर देऊळं आहेत जसं अष्टविनायक जे आहेत प्रसिद्ध अष्टविनायक आहेत त्यापैकी पाली आणि महड हे रायगड जिल्ह्यामध्ये येतात त्याचप्रमाणे हरिहरेश्वर ज्याला दक्षिण काशी असं म्हणतात ते आहे त्याचप्रमाणे चौल हा जो विभाग आहे हां पूर्वी अष्टागर म्हणून एक असं ओळखलं जायचं म्हणजे जसं आता मुंबई बंदर आहे जे जागतिक व्य व्या व्यापारासाठी व्यवहारासाठी जो वापरल्या जाते त्या तेव्हा पूर्वी हे चौल हे जे होतं ते तिथून चंपावटी म्हणून त्याला नाव होतं तिथून ते सगळं व्यापार हा जागतिक व्यापार तिथून व्हायचा त्याप्रमाणे रायगडला भाताचं कोठार असं पण म्हटलं जातं त्याचप्रकारे काही जे आहेत ऐतिहासिक स्थळं तर आहेच त्याचप्रमाणे आग्री कोळी मराठा त्यानंतर असेच काही प्रकारचे जे आहेत जे ह्या एरियामध्येच जास्त प्रमाणात ते दिसतात